हो मॅडम रुपम टेक्सटाईलमधून बोलत आहो बोला

अच्छा हां हां मॅडम आपल्याकडे ड्रेसेसमध्ये सगळेच व्हरायटी आहेत जसं का महाराष्ट्रीयन झालं वेस्टर्न झालं साऊथ इंडियन झालं नॉर्थ इंडियन झालं आपल्याकडे सगळेच व्हरायटी आहेत तुम्हाला कशामध्ये हवे आहेत साड्या हव्यात

हो मॅडम आपल्याकडे पैठणीमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्हाला भरपूर वैर व्हरायटीज मिळून जाणार आपल्याकडे

मॅडम आपल्याकडे पाचशेपासून स्टार्टींग आहे आणि सगळ्यात हायेस्ट वाली आहे ते पन्नास साठ हजारापर्यंत होतं आहे आपल्याकडे पाचशेपासून ते पन्नास साठ हजारापर्यंत आहे मॅम तुम्हाला चांगल्या क्वालिटीची स्टार्टींग मिळून जाणार पंधराशे ते दोन हजारच्या च्या दरम्यान

अच्छा ओके मॅडम मिळून जाणार आपल्याकडे सगळेच कलर आहेत

हो कॉटनमध्ये आहेत मॅम आपल्याकडे

कॉटनमध्ये स्टार्टींग होऊन जाणार मॅम तुमची सातशेपर्यंत सातशेपासुन तुमची स्टार्टींग होऊन जाणार हां हाव ठीक आहे मॅडम चालेल

ठीक आहे चालेल मॅडम

ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम हो मॅडम ड्रेस मटेरिअल्स पण आहेत आपल्याकडे चांगले चांगले तुम्हाला कोणते लागणार अच्छा हो आपल्याला सिल्कमध्ये पण मिळून जाणार

तुम्ही येऊन जा शोरूममध्ये मी तुम्हाला दाखवतो मॅम तुमचा सगळा पेमेंट मिळून होऊन जाणार सहा सहा हजार पाचशे होऊन जाणार मॅम तुमचा सगळा पेमेंट पाचशे रुपये डिस्काऊंट काढून मिळून जाणार मॅडम तुम्हाला सहाश् सहा हजारपर्यंत

होम डिलिव्हरी आहे मॅडम हां हां तुमचा पत्ता पाठवून द्या मला नक्की नक्की चालेल कॅश ऑन डिलिव्हरी चालेल मॅम काही प्रॉब्लेम नाही चालेल ठीक आहे धन्यवाद